आपल्या बुलढाण्या जिल्ह्यात बाहेरगावावरून आलेल्या लोकांना खरेदी करायसाठी म्हणजे खूप काहीतरी असते आणि त्यांना आवडते पण की आपण हे घेऊ ते घेऊ रविवारच्या बाजारात म्हणजे आपल्याकडे खरेदी करण्यासाठी त्या लोकांसाठी पुष्कळ म्हणजे वस्तू असतात काही घर घर सजवण्यासाठी असतात तर काही म्हणजे असं दाराचे पडदे खिडक्यांना लावायसाठी पडदे वगैरे किंवा घर सजवण्यासाठी फुलं वगैरे फुलदाणी किंवा असं खाण्यासाठी नवीननवीन डिश असं त्यांना म्हणजे मातीची भांडी वगैरे असं काहीकाही त्यांना खरेदी करायला आवडते किंवा बघायला पण आवडते की आपण हे कधी न बघितल्यासारखं आहे तर आपण ह्यांना बघावं त्याची किंमत वगैरे विचारून आपल्याला जर पटेल तर आपण घ्यावं जर नवीननवीन वस्तू आपल्यला पाहायला मिळत असेल तर आपण घ्यायला काय हरकत आहे असं म्हणून समजा ते बाहेरगावचे लोक आपल्याकडं अशी खरेदी करतात आणि आपल्याला लोकांनाही त्यांना द्यायला असं आवडेल बाहेर गावाची लोकं आले तर आपल्याकडे म्हणजे सांगू शकतो आपण की त्यांना हे ह्या किमतीचा आहे किंवा हे भांडे आपल्याकडे आमच्याकडे चांगली मिळतात ह्या किमतीत मिळतात तर आपण त्यांना देऊ शकतो असे वस्तू नवीननवीन प्रकारचे बनवून देऊ शकतो किंवा त्यांनी सांगितलं तर तसे आपण मागवून देऊ शकतो असं काहीतरी म्हणजे आपण विकतो आणि ते लोक घेतात बाहेरगावचे आलेले